नमस्कार मित्रांनो वाणिज्य आणि व्यापार या क्षेत्राचा जर विचार केला आपण ट्रेड अँड कॉमर्स या क्षेत्राचा जर विचार केला आपण तर आपल्याला पहायला भेटेल की स्थानिक बाजारपेठ आहे जी आहे ती मराठी माणसांनी भरलेली आहे मुख्यतः मराठी माणसाचं जास्तीत जास्त इथं आपण संचार पाहतो तसंच मराठी भाषा ही सोपी भाषा मानली जाते जर महाराष्ट्रात तुम्ही असाल महाराष्ट्रीयन नागरिक जर असाल तर तुम्हाला मराठी भाषेबद्दल काहीही असं विचित्र वाटणार नाही ती तुम्हाला गर्वानं बोलावी लागेल ती तुम्हाला गर्वानं तिचा सांभाळ करावा लागेल आता स्थानिक बाजारपेठ आणि व्यापार आणि वाणिज्य याच्यामध्ये जर वापन महाराष्ट्र जर आपण हे बघितला मराठी मराठी अर्थव्यवस्थेचा कल जर बघितला तर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त हे मराठी माणसं पहायला भेटेल आणि त्यांच्याशी जर व्यापार करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या स्थानिक भाषेत बोलावं लागेल ती स्थानिक भाषा आहे म्हणजे मराठी दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा जो व्यापार आहे तो मराठी माणसाचा व्यापार आहे त्यामुळे मराठी माणसं मराठीत बोलणं हे तुम्हाला अनिवार्य राहीलच त्याचबरोबर मराठीत त्यांच्या आवश्यकता जाणून घेणं आणि त्यांच्याशी वा व्यापार करणं हे सगळ्या गोष्टी मराठूनंच आपल्याला करावं लागेल अशाप्रकारे आपण स्थानिक जे अर्थव्यवस्था असते त्याच्यामध्ये व्यापार आणि वाणिज्य असते अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये मराठीचा अवलेख करू शकतो मराठी भाषेचा वापर करू शकतो धन्यवाद